हो मला असं वाटतं की छायाचित्र जे आहेत ते केवळ एक छायाचित्र किंवा पेंटिंग म्हणून त्याला आपण साधं बघू नाही शकत ते माणसाला एकदम प्रभावित आणि प्रसन्न करतात त्याला जर असं आपण बारीकीने बघायला गेलं तर म मन एकदम एकदम मोकळं होऊन जाते एकदम प्रसन्न होजून त्याला बघून जसं आपण एक सनसेटचं आपण जर एक चित्र बघितला तर त्याला बघून माणसाला खूप प्रेरणा मिळते एकदम वेगळं भाव निर्माण हो त्याच्यामध्ये की ही हे छायाचित्र म्हणजे एक आपल्याला आशा देते ऊर्जा देते त्याच्यातून तर छायाचित्र हे तर त्यातून आपल्याला खूप कथा आणि भावना प्रकट होते त्यांना बघून मी माझा कामाचं नेमकं तर मी काही सांगू नाही शकत पण नक्कीच मी एक चित्र असा बघितलेला आहे ज्यातून मला एक प्रेरणा मिळाली ते म्हणजे महात्मा गांधीजींचा जेव्हा ते चरखा चालवत होते त्यावेळेला त्यांचं साधंपणा आत्मनिर्भरता आणि एक शांततेचा संदेश देतात ते एक त्याच्यामध्ये आपण बघितलं तर साधा चरखा चालवतात ते तिथून आपल्याला एक खूप प्रेरणा मिळते तर ते चरखा आणि प्रश्न पण निर्माण होत खूप खूप सारे चरखा काय असतो चरखामध्ये आपल्याला केवळ काय मिळू शकते चरखा चालवून आपल्याला कापड कसा आपण निर्माण करू शकतो म्हणजे विविध टाईपसचे असे छायाचित्र आहेत तथून आपल्याला खूप काही शिकायला पण मिळते आणि प्रेरणा पण मिळते आणि ऊर्जा पण मिळते